अमेरिकेतले लोकं जेव्हा आपल्या आमच्या याच्यामध्ये राज्यामध्ये येतात तेव्हा त्यांना खाद्यसंस्कृती जी असते ती तर त्यांना अतिशय आवडते ती त्या खाद्यसंस्कृतीमध्ये त्यांना पुरणपोळी ही अतिशय आवडणारी आहे सगळ्यांनाच ही पुरणपोळी आवडते आणि ते पुरणपोळी कशी बनवायची कशी बनवली जाते कशी केली जाते यं यं हे सगळं त्यांना जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ते अगदी अगदी म मग्न होऊन जातात ते प ते आय ऐकण्यामध्ये नंतर त्यांना मग ते जे जेव्हा खातात तेव्हा ते म्हणतात की बापरे किती छान ही पुरणपोळी आहे नंतर जे बंगाली लोकं आहेत त्या बंगाली लोकांना जेव्हा आपण सांगतो की आम्हाला आमच्याकडे जे पदार्थ आहेत पदार्थामधे जी ज्या भा भाज्या आहे म्हणा किंवा बेसन बर्फी म्हणा लाडू म्हणा चकल्या वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ते जेव्हा आम्ही त्यांना दा खाऊ घालतो तेव्हा कशा कशा बनवल्या काय बनवल्या हे जेव्हा त्याची याची रेसिपी आम्ही त्यांना सांगतो प्रत्यक्षात करून दाखवतो तेव्हा त्यांना एकदमच त्या गोष्टी चांगल्या वाटतात